दहा हजारापासून तर तर अशा ताऱ्या नंबर आठवायचे असेल एक हजार आहेत दोन हजार आहेत पाच हजार आहेत सात हजार आहेत दहा हजार आहेत असे हे बरेच नंबरं आपल्याला सांगता येतील व सांगण्यासाठी सोपे आहेत कारण याच्यावर फक्त झिरो झिरोच वाढावावा लागतो